तर प्रश्न असा आहे की राज्यातील प्रचलित असलेले विविध धर्म अध्यात्मिक किंवा वैयक्तिक वाढीच्या मुद्याला कसे संबोधित करतात तर आपलं महाराष्ट्र भारत देश असं आहे की ज्यामध्ये आपल्याला विविधता बघण्यात येते तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे पंथाचे धर्माचे लोक राहतात व त्यामध्ये वेगवेगळे असे जे अध्यात्मिक आहेत अध्यात्मिक गुरु जे आहेत ते प्रत्येक जातीतील वेगळे आहेत पण त्यांचे जे जे सांगण्याचा त्यांचा उद्देश असतो तो एकच असतो फ त्यामुळे त ते वयक्त जे अध्यातिक आहे अध्यात्मिक जे गुरू आहे ते दुसरंही काही न सांगता जे वैयक्तिक आपला विकास कसा होईल आपल्यातला आत्मशोध कसा होईल आपल्या स्वतःची प्रगती कशी होईल सुधारणा कशी होईल याबद्दल ते सदैव मार्गदर्शन करत असतात